मला कला क्षेत्रामध्ये पेंटिंगची आवड आहे त्यामुळे मी बऱ्याच पेंटिंगसुद्धा बनवते आहे काही पेंटिंग्स ज्या आहेत त्या मी स्पर्धेमध्ये आणि प्रदर्शनामध्येसुद्धा मी लावते आहे तर त्याला बराचसं प्रोत्साहन भेटतो आहे सर्वांना त्या पेंटिंग्ज आवडतात प्रदर्शनामध्ये तो अनुभव माझ्यासाठी खूप महत्वाचा असतो लोकांना आवडल्या माझ्या पेंटिंग की मलासुद्धा आनंद होतो ते बघून मी शाळेमध्ये असतांना ड्रॉईंग च्या परीक्षेमध्ये पेंटिंगच्या परीक्षेमध्ये काही परीक्षा दिलेल्या आहेत तर त्यामध्ये मी काही चित्र पण बनवलेली तर हे चित्र बनव ण्यासाठी मला माझे शिक्षक व जे होते ते मला सांगायचे की कशाप्रकारे चित्र काढायची त्यामधून मी ते शिकलेली आणि मी प्राथमिक आणि माध्यमिक शाळां मध्ये असतांना वर्गांमध्ये असतांना मी परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये मला बक्षीसंसुद्धा मिळालेली आहेत